मी आता एक वर्षाअगोदर महालक्ष्मी स्टोरमधनं साड्या घेतल्या दोन त्या साड्यांचा कलर एवढा छान आहे परत त्या साडीचा कलरसुद्धा गेलेला नाहीे मी रेग्युलर वापरत आहे उन्हाळ्यामध्ये घालायला एवढा हलक्या आहेत सिल्क कॉटनमधून आहेत त्या आणि एकदम अशा घातल्यावर एकदम सॉफ्ट वाटतं वारंवार धुतलं मी त्याला पण कलर थोडासापण गेलेला नाही त्याचा आणि एवढी घातल्यावर एवढी सुंदर दिसते एकदम बारीक फुलाची डिझाईन आहे आणि खूपच छान वाटते मग मी परत तिथून परत साडया आणलेल्या आहे आणि त्या साडया खूपच चांगल्या निघालेल्या आहे त्याचा कापडच खूप चा क्वॉलिटीच खूप सुंदर आहे त्या कापडाची अशा साडया मी नेहमी तिथनं आन आणणार